हॅलो हॅलो हा कोण बोलत आहे हा बोल हा बोला

हो आहेत ना कुठे कुठे जायचं आहे

किती दिवसाचा ट्रिप काढायचा आहे आपल्याला सात दिवसाचा किती आणि किती लोकं आहेत फॅमिलीमध्ये कितीजण जायचं आहे बारा तेरा बारा तेरा म्हणजे क्रूझर लागेल आपल्याल क्रूझर देता येईल हा म्हणजे जवळपास एक आठवडा फिरायचा आहे तुम्हाला महाराष्ट्र दर्शन चालेल ना करता येते महाराष्ट्र दर्शन एका आठवड्याचा तर बघा आता आमचा त्यामध्ये जेवणाची वगैरे व्यवस्था तुमची आहे की मला करावी लागेल म्हणजे मला एक आचारी घ्यावा लागेल का ते तुमचीच राहणार का तर ठीक आहे ना करता येते तर तुम्हाला जवळपास जसं आता आहे डिझल जर तुम्ही टाकलं तुम्ही डिझेल टाकलं तर मला पंधराशे रुपये रोज लागेल बाकी तुम्ही डिझल जितकं लागेल तितकं तुम्ही फिरा आणि पंधराशे रोज लागेल हो तर त्या बाकी मग तिथे समजा पार्किंग झोन असेल किंवा टोल नाका त्याचे चार्जेस तुम्हाला द्यावं लागेल हा बाकी मग बाकीचा भाग गाडीचा काही प्रॉब्लेम आला तर तो माझ्याकडे राहील आणि बाकी तुम्हाला आणि जसं ट्राफिक पोलीस वगैरे गाडी अडवतात तर त्याचे चार्जेस तुम्हाला द्यावं लागेल आणि कधी जायचं ते सांगाल मला त्या हिशेबाने मग आपण एडजेस्ट करू ठीक आहे ठीक आहे ओके